हॅलो हॅलो हा तुमचं एक मिस्कॉल दिसला होतं मला कोण बोलतंय हां काय म्हणता बोला हो आपला निर्माला अपार्मेंटच्या समोर आहे ना स्वस्तिक अपार्टमेंटमध्ये सि विंगमध्ये ग्राउंड फ्लोरला फ्लॅट आहे थ्री बेडचा आहे आणि हॉल किचन आहे आणि बाहेर त्याला वॉशिंग पेस पण आहे आणि विशेष म्हणजे ग्राउंड फ्लोरला आहे बोला ना काय म्हणता

हो हो हो आहे आहे आहे

हो बोला ना आता आपलं आपलं असेल सर पंधरा हजार रुपये भाडं आहे मंथली नंतर पन्नास हजार रुपये डिपॉजिट आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला तसं मेंटेनस तुम्हाला द्यायचं आहे ते सहाशे रुपये आहे महिन्याचं आता तीन बेड आहे दोन याला अटॅच आहे आणि हॉल वेगळा आणि किचन मोठा आहे चांगला हां पाच रूम आहे आणि जर पंधरा हजार आहे आता यापूर्वी मी घेतच होतो पंधरा हजार मला मिळतच होतं आता तो जुना झाला आहे आणि लाईट बील तुम्हाला भरावं लागेल पाणीपट्टी घरपट्टी मी भरणार आम्ही भरणार म्हणजे असं आहे हो पंधरा मिळतच होतं ना आपल्याला नाही ना डिपॉजिट काय होतं मग सर कमीत कमी तीन महिन्याचं मिळालं पाहिजे ना आम्हाला कारण काय होतं मग काही मध्ये सोडतात किंवा काही गडबडून जाते मग त्याच्यामुळं कसं आहे तुम्ही आता काय काय करता तुम्ही तुम्ही काय करता पण तर शिक्षक आहे का बरं अ किती मेंबर आहे तुमच्या घरात पाच मेंबर बरं ठीक आहे चला तुम्ही काय करा तुम्ही ते पाहून घ्या आधी त्याचं पाण्याचे कनेक्शन वगैरे नळ वगैरे सगळे चेक करून घ्या तुम्हाला पहायचं असेल तुमच्या मॅडमला पहायचं असेल तर दोघं येऊन जा तुम्हाला जर आवडलं ना मग करू आपण त्याच्यात काही तरी कमी जास्त करून डिपॉजिटमध्ये पार्किंग आहे ना सर तर ती कॉमन पार्किंग आहे बाईकला म्हणजे मोटरसायकलला पण आपल्या बाजूला आहे ना आपण जी ओपन स्पेस आहे त्याच्यामध्ये तुमची मोठी गाडी असेल तर लावू शकता तुम्ही हा आणि सगळ्यात महत्त्वाचं हां बाकी छोट्या गाड्यांना कॉमन पार्किंग पण आपल्याला आपली आ आहे आपल्या बाजूला पण सगळ्यात महत्त्वाचं एक अजून आहे सर का आपल्याला ॲग्रीमेंट पाचशे रुपयाच्या स्टॅंप पेपरवरून ते पण नोटरी करावं लागतं ते आधीच तुम्हाला सांगून दिलेलं बरं आणि त्याचा खर्च हा नाही नाही नाही नाही त्याचा खर्च निम्मा निम्मा तुमाला आणि आम्हाला निम्मा निम्मा करायला लागेल म्हणजे ते काय होतं नंतर कटकट करून जाते मग ते आकरा महिने सर अकरा महिनेनंतर मग जर परत आपलं पटलं तर परत आम्ही तुम्हाला देऊ काय अडचण नाही येणार हो नाही मी तुम्हाला दाखवेन ना मी मागचे मागचे सगळे ॲग्रीमेंट मी तुम्हाला दाखवत मी म्हणजे मग काय ते नंतर पार कटकट होते काय मग ॲग्रीमेंटचे पैसे तुम्ही द्या तुम्हीच करा तसे काय आता सांगितलेलं बरं आणि मी तर वगैरे असं हां आता फ भाड्याचे दोन दोन नाही नाही दोन दोन प्रकार आहेत भाड्याचे पण आपले एक म्हणजे तुम्ही पाच तारखेच्या आत महिना सुरू व्हायच्या आधी देऊ शकता किंवा महिना झाल्यावर पण देऊ शकता म्हणजे दोन्ही पण ऑप्शन आम्ही ओपन ठेवले आहेत कारण कसं काहींचे पगाराची अडचण असते त्याच्यामुळे दोन दोन्ही ऑप्शन आहेत आपल्याकडे जर तुम्हाला वाटलं बुवा महिना सुरू व्हायच्या आधीच त्या महिन्याचं भाडं द्यायचं तर ते देऊ शकता किंवा महिना झाल्यावर देऊ शकता हां ठीक आहे ठीक आहे चालेल पण ते पाच तारखेच्या आत आम्हाला पाहिजे कारण काय आहे नंतर ते आम आमचे पण हफ्तेच ना तर हा हा

हां या ना तुम्ही तुमचे वॉचमनच्याकडे चावी देऊन ठेवलेली आहे मी तर तुम्हाला वाटलं वॉचमनला भेटून घ्या आणि पाहून घ्या आज आणि मग मला संध्याकाळी कॉल करा चालेल ठीक आहे सर येस सर ओके ओके बाय ओके बाय येस ओके ओके बाय